सध्या तर मी जॉब नाही करत कारण की माझ्या मम्मीमुळे मी घरीच आहे कारण की माझ्या मम्मीची तब्येत बरोबर नाही आहे तर मला माझ्या मम्मीलाच बघा बघा पडते तर मी जॉब नाही करत घरचेच काम करते आणखी माझ्या स्टडी पण सुरू आहे मला सामोरं जाऊन इंजीनियर बनायचं आहे तर माझी ते स्टडी पण चालू आहे आणखी सामोरं जाऊन मला माझ्याच पायावरती उभे व्हायचं आहे म्हणजे जेव्हा माझी मम्मीची तब्येत बरोबर होऊन जाईल तेव्हा मग मी माझे शि शिक्षण सुरू करणार